महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मंदिर हे खूप प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे येथे दररोज लाखोंच्या संख्येने भक्त भेटीला येत असतात हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठालपैकी एक शक्तीपीठ असे मानले जाते नवरात्रीच्या वेळेस नऊ दिवस येथे उत्साहात साजरी केले जातात नवी दररोज तेथे नऊ दिवस या नऊ दिवसांमध्ये दररोज तोफा उडवल्या जातात आणि वर्षातून तीन दिवस किरणोत्सवदेखील साजरा केला जातो या किरणोत्सवामध्ये सूर्याची किरणे देवीच्या पायांपर्यंत या तीन दिवसांमध्येच येतात आणि पा वेगवेगळ्या पालखी सोहळेदेखील या मंदिरामध्ये साजरी केले जातात ह्या देवीची पालखी कोल्हापुरातील मंदिर मंदिर ते टेम्बलाईवाडी मंदिरपर्यंत मोठ्या उत्साहात नेली जाते व तेथून टेम्बलाई मंदिराची भेट घालून परत आणली जाते